मला जेव्हा बाळ झालं तेव्हा खूप आनंद झाला एवढा आनंद झाला की तो अगदी गगनातसुद्धा मावत नव्हता त्याच्यानंतर सगळ्यांना कळलं की मुलगा झाला मग तर खूपच आनंद झाला आणि खूप दिवसानंतर मी माहेरी आली तर माहेरी आल्यानंतर मला एवढा आनंद झाला खूप आईला आईसोबत गप्पा मारून वडिलांसोबत गप्पा मारून वेळ कसा गेला काही कळलंच नाही आणि सासरी माझ्या घरामध्ये सासू सासरे नणंद माझे मिस्टर ही सगळी फॅमिली आमची जॉईन आहे त्याच्यामुळे इतका आनंद होतो आणि ते सगळे असल्यानंतर मला खूपच आनंद होतो आणि एखाद्या वेळेस ते गावाला जरी गेले तर मला असं फार दुःख वाटल्यासारखं होतं आणि ते आल्यानंतर अगदी इतका आनंद होतोकी खूप मला असं वाटतं की त्यांनी कुठे बाहेर जाऊच नये माझ्याजवळच थांबावं दुसरी गोष्ट अशी की माझं बाळ जेव्हा ज्या दिवशी आई बोललं त्या दिवशी मला इतका आनंद झाला की अरे वा त्याचे बोबडे शब्द ऐकून अतिशय आनंद झाला दुसरी गोष्ट की बाळाचे बाबा आई नानी आजी काकू दादा असे शब्द जेव्हा कानावर पडले तेव्हा तर खूपच असं अगदी आनंद झाला असं गगनातसुद्धा मावत नव्हता माझा आनंद त्याच्यानंतर बाळ जेव्हा चालायला लागलं त्यांनी जेव्हा पाऊल टाकला त्या दिवशीसुद्धा आनंद झाला बाळाच्या एक एक गोष्टी जेव्हा तो अशे छान छान ऍक्टिव्हिटी करायला लागला तेव्हासुद्धा मला फार आनंद होतो तसेच आईसोबत अगदी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारून तेव्हाही मला खूप आनंद होतो बाबांजवळ खूप काही असं गप्पा मारून मनातलं मनमोकळेपनाणे बोलणे त्याच्यात पण मला आनंद होतो माझ्या भावाला ज्या दिवशी मी बघितलं त्या दिवशीसुद्धा मला आनंद झाला माझा भाऊ माझ्या सासरी जेव्हा आला त्या दिवशीसुद्धा मला खूप आनंद झाला होता आणि दिवाळीच्या दिवशी भाऊ जेव्हा घ्यायला आला होता त्या दिवशीसुद्धा मला फार आनंद झाला होता दसऱ्याच्या वेळेस भाऊबीजेला रक्षाबंधनाला जेव्हा जेव्हा जेव्हा तो मला माझ्या सासरी घ्यायला येतो तेव्हा तेव्हा मला फार आनंद होतो